मी पाहत असलेला किंवा मला माहीत असलेला असा एक कार्यक्रम आहे जो टी वीवर ह्या आधी ला चालू राहायचा धीनाधीनधा मलकराज पंचभाई हे त्याचे प्रोड्युसर होते ह्या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त पारंपरिक नृत्य प्रकारच दाखवले जायचे प्रत्येक नृत्यपकार हा पारंपरिक ह्यांचा असल्यामुळे त्यातल्या वेगवेगळ्या प्रकार बघायला मिळायचे प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं बघतोय हे ह्याचा आनंद व्हायचा याचा त्या प्रत्येक याच्यात त्यांचा अभ्यास असायचा की ते पारंपरिक दाखवत आहेत ते पूर्णपणे पारंपरिकचं असलं पाहिजे तर त्यांचे ड्रेपरी कशी असली पाहिजे त्यांच्यावर त्यांचे जे काही मेकअप असेल तो कसा असला पाहिजे ह्याचा बारकाईने अभ्यास असायचा आणि तिथले ते जज सुद्धा ते बारकाईने बघायचे की हे ते ऑथेंटिकच करत आहेत का तेच योग्य प्रकारे केलं आहे का ह्याचा त्यांचा सुद्धा अभ्यास असायचा त्यामुळे तो मला आवडणारा भाग होता त्यामुळे मला तो धीनाधीनधा हा आजही लक्षात आहे तो खूप वर्षांपूर्वी सह्याद्री चॅनलवर लागायचा आत्ता अलीकडे युट्युब चॅनल म्हणाल किंवा टी वी म्हणाल ह्यावर सुद्धा असे नृत्यप्रकारांचे कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये सुध्दा पारंपरिक नृत्यं दाखवली जातात पण ते पूर्णपणे पारंपरिक आहेत असं म्हणटा येणार नाही मी जास्त बघत नाही मी असं म्हणत नाही पण पूर्णपणे पारंपरिक आहेत असंच म्हणता येईल असं नाही पण पारंपरिक काही नृत्यं दाखवतात त्यावर तसंच आमचे इथे काही माझाच एक मित्र आहे अमोल कापसे म्हणून त्याचं एक युटूब चॅनल आहे नमन नृत्यसंस्था म्हणून त्यामध्ये तो कथ्थक आणि भरतनाट्यम हेच फक्त तो पुढे नेतो त्यामध्ये मग तो फक्त नृत्याविष्कार असच असेलच असं नाही त्या नृत्याविष्कारासोबत ॲक्ट असतो त्याचा ते पण कसं येईल हे आता तर जर एक काय नाटक चालू आहे पण ते नाटकामध्ये सुध्दा डान्स कसा त्यामध्ये असेल त्या डान्स थ्रू ती कथा कशी पुढे जाईल ह्याचा तो प्रयत्न करतो अशा प्रकारचे पण काही प्रयोग केले जातात पण ते पारंपरिक ह्याला धरून की ते त्याचे त्याची जी नाळ आहे ती तुटणार नाही ह्याचा ते ह्याचा जो प्रयत्न करतो